वर्धा येथील स्टेडियममध्ये कबड्डी खोखो क्रिकेट अशा विविध स्पर्धा होतात त्यामध्ये जिल्हास्तरीय राज्यस्तरीय तालुकास्तरीय स्पर्धक भाग घेतात अशा सामने खूप रंगत जातात खेळाडूंना पाहणेराण उत्सुकता वाढते खेळामध्ये स्पर्धक आपापली बाजी लावून जिंकण्याचा जास्त प्रयत्न करतात स्पर्धा बघण्यासाठी हजारो लोकस असतात संपूर्ण ग्राउंड भरून जातात आणि इतरही लोक रस्त्याने उभे राहतात अशा स्पर्धकांना विजय झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा होतो ह्या बक्षीस वितरण सोहळामध्ये त्यांना बक्षिसे दिले जातात आणि बक्षीस देताना त्यांना प्रोत्साहनपर बक्षिससुद्धा दिले जातात एखादा स्पर्धक चांगला खेळाडू असेल किंवा अंतिम फेरीमध्ये जात असेल किंवा जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुन्हा पुढे जात असेल आपली प्रगती कशी करीत असेल त्यांना आर्थिक सहाय्यसुद्धा प्रदान करतात अशा प बक्षिसांना स्पर्धकांना आपण त्याचं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य करायला पाहिजे